हॅलो काय फोनपे उघडेना काय नाही माझं हॉस्टेललाच आहे

तेच मी पाहत आहे माझे पण निघेना झाले हो ते फोनपे उघडेना काहीच नाही मी याच्यामध्ये कालपासून परेशान आहे हां ते के वाय सी करायला लावत आहेत त्या आधारवर पण वीसच हजार निघत आहेत माझे पण हो काहीही रूल काढत आहेत ते त्याचे हां आमच्या इकडं तर साडेतीन लाख बंद करायले कंटाळा आणला आहे या बँकवाल्यानं के वाय सी के वाय सी कंटाळा आणलाय यानं कराय सांगाय यायची रोजच रूल बदलत राहिले तर हे रूल ते रूल चालूच राहतात चेकनं काढून बघ ना मग आता काय करणार आपण सांग रूल तसेच आहेत ना आता यायच्यात मतान करणं लागेल आता आपल्याला बर सांगतो मग हे विचारून फोन लावतो तुला एकंदर